मी हिंदू धर्म पाळते आता धर्माशी संबंधित काही ऐतिहासिक घटना किंवा कथा वगैरे जर म्हटले तर त्यामध्ये आपण सण सण सण वगैरे जे असतात जे धार्मिक सण असतात त्यामध्ये अनेक कथा असतात जसे आता हिंदू संस्कृती म्हटल्यानंतर हिंदूमध्ये बरेचसे असे सण आहे की ते चालूच राहतात वर्षाला जसे बाराही महिने सण असतातच फक्त एक दोन महिने असे असतात की त्यामध्ये सण नसतात जसं आता हिंदू धर्म म्हटल्यानंतर त्यामध्ये धार्मिक सण म्हटला तर त्यामध्ये आपण गुढीपाडवा जो काय असतो वर्षाची सुरुवात म्हणजे गुढीपाडव्याला वर्षाची सुरुवात म्हणजे नवीन वर्ष चालू होते जसं आता एक जानेवारी म्हणजे एकतीस डिसेंबर आपण वर्षाचा शेवटचा दिवस मानतो आणि एक जानेवारी हा आपण नवीन वर्षाची सुरुवात मानतो पण हिंदू संस्कृतीनुसार गुढीपाडव्याला सर्वात प्रथम स्थान देण्यात येते म्हणजे वर्षाची सुरुवात ही गुढीपाडव्यापासून चालू होते मग त्याचप्रमाणे या धार्मिक सणामध्ये जर कथा आपण बघितल्या तर अनेक कथा जसे आता बरेचशा धार्मिक कथा जसे महालक्ष्म्या असतात महालक्ष्मीची कथा असते ज्या महालक्ष्मी सप्टेंबरमध्ये असतात कधी ऑगस्टमध्ये असतात मग त्या महालक्ष्म्या ज्या असतात त्यां म्हणजे धार्मिकता असते ना कारण आमाल माझा त्या देवांवर विश्वास असतो धार्मिकता असते ती परंपरा असते मग त्यांच्या कथा असतात त्याचप्रमाणे गुरुवारच्या कहाण्या गुरुवारच्या कहाण्यामध्ये व्रत असते गुरुवारचे व्रत असते त्यामध्ये मार्गशीर्ष महिन्याचं व्रत असते गुरुवारच्या कहाणीचं अशा बऱ्याचशा कथा आहे त्यानंतर नागपंचमी नागपंचमी असते तर नागपंचमीला नागदेवतेची पूजा केली जाते मग नागाच्या गोष्टी सांगितल्या जातात तर अशा प्रकारच्या अनेक धार्मिक कथा आहेत ज्या हिंदूमध्ये मानल्या जातात आज देखील त्याला परंपरेने पुजले जाते तसेच विधीचे ऐतिहासिक महत्त्व म्हटलं तर आता आपण म्हणू शकतो आता ऐतिहासिक घटना घडलेल्या आहे स्वराज्य निर्माण कुणी केले तर शिवाजी महाराजांनी केले मग हे काय तर हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याचे काम कुणी केले तर शिवाजी महाराजांनी केले त्याचप्रमाणे मग त्यासाठी त्यांना किती संघर्ष करावा ला भरपूर संघर्ष त्यांना करावा लागला जसे आता शिवाजी महाराजांनी जे हिंदवी स्वराज्य केले त्यासाठी त्यांना लढाया कराव्या लागल्या ते सहजासहज मिळाले का नाही तर त्यासाठी त्यांना पहिले लढाया कराव्या लागल्या त्या जिंका लावल्या आहेत त्यानंतर त्यांनी जे दुष्टता होती ती पूर्णपणे त्यांनी काय केली पूर्णपणे नष्ट केली त्यानंतर समानता आणली त्यानंतर मतभेद ठेवले नाही समानता ठेवली जातीभेद नाही ठेवला अशा या शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज निर्माण करण्यासाठी कितीतरी संघर्ष केले लढाया केल्या तेव्हा त्यांनी हिंदवी स्वराज स्थापन केले आणि मग आपलं काम काय आहे जर त्यांनी एवढं आपल्याला म्हणजे एवढं संघर्ष करून त्यांनी लढाया करून हिंदवी स्वराज्य स्थापन केले तर ते टिकवण्यासाठी आपण देखील प्रयत्न केले पाहिजे ते आपण तो वारसा टिकवण्यासाठी आपण अवश्य प्रयत्न केले पाहिजे मग आता हे ऐतिहासिक महत्त्व झालं त्याचप्रमाणे मग आता सणाचं धार्मिक आणखी आणखी महत्त्व म्हटलं तर असे बरेचसे सण आहे पोळा झाला पोळ्याला काय होते तर पोळा या सणाला बैल असतात जे वर्षभर शेतामध्ये राबतात मग त्यांचे वर्षभर ते शेतामध्ये राबल्यानंतर त्यांच्या त्या खांद्यावर जी बैलबंडी असते म्हणजे जी शेतामध्ये नेतो आपण तर ते ते ओझे असते एक प्रकारचे मग या सणाच्या माध्यमातून काय होते पोळा या दिवशी बैलाची काय केली जाते आदल्या दिवशी पण पूजा केली जाते आणि दुसऱ्या दिवशी पण पूजा केली ज जाते आदल्या दिवशी त्याला काय केली जाते तर त्याचे खांदे शेकले जातात जेणेकरून वर्षभर जो भार तो सोसतो त्याच्या खांद्यावर ते कमी करण्याचा प्रयत्न केला जातो आणि लोण्यानी ते खांदे शेकले जातात आणि दुसऱ्या दिवशी पोळ्याच्या दिवशी देखील त्याची पूजा केली जाते त्याला नैवेद्य पाणी दिले जाते म्हणजे ह्या काय धार्मिक हिंदू कथा आहेत ज्या परंपरेने चालू आहेत मग पोळ्याची कथा आहे नागपंचमीची आहे गुरुवारची कथा आहे महालक्ष्मीची कथा आहे जसं तसंचं देवांवर आधारित आहे शंकरजीवर आधारित कथा आहे शिवांवर आधारित आहे त्यानंतर महात म्हणजे श शंकरजी म्हणजेच महादेव त्यांच्यावर आधारित आहे विष्णूवर आधारित आहे अशा कितीतरी धार्मिक कथा आहे की त्याचे महत्त्व आज देखील आहे आणि पुरे देखील राहील मग याचे महत्त्व आपल्याला समजायला पाहिजे आणि आपण ते आज देखील जोपासायला पाहिजे असे मला वाटते